स सुट्टीच्या दिवशी मी आणि माझी संपूर्ण फॅमिली आमच्या परिसरात असलेल्या संगमेश्वर थ्वळी जातो हे संगमेश्वर हे माझ्या गावापासून दोन किंवा तीन किलोमीटर अंतरावर आहेत आणि तेथील परिसर हा रि हा रीस निसर्गरम्य तर आहेच सोबत तथे पवित्र असे म शंकराचे मंदिर सुद्धा आहे आणि दोन नद्यांचा संगम सुद्धा झालेला आहे त्यामुळे त्या थ्वळाला संगमेश्वर असे नाव मिळालेले आहेत आणि निसर्गरम्य वातावरण म्हणजेच आजूबाजूला खूप सारे झाडं जसे वडाचे झाड कवठाचे झाड आणि फुलांचे झाडं आणि तसेच बाजूला गावातील लोकांच्या शेती सुद्धा आहे त्यामुळे तिथे वातावरण खूप खेळते राहते आणि खूप हळ थंडगार असं तिथे वातावरण असते त्यामुळं तिथं जायला खूप आवडते आणि तिथे आम्ही गेल्यानंतर हे डबे नेतो नाहीतर तिथे काही बनवून आम्ही खातो आणि ते खाल्ल्यानंतर थोडा आराम करतो नंतर पुन्हा खेळतो आणि खेळल्यानंतर खूप जास्त मस्ती करतो त्या आणि ते स्थड असे आहे की तिथे आपोआप करमणूक येते त्यामुळे ते थळ सर्वांना आवडेल अशा टाईपचे अशा प्रकारचे थळ आहे आणि तितू तेथूनच थोडं थोडंसमोर एक छोटं आणखी शंकराचं मंदिर आहे आणि त्या शंकरा त्या मंदिरात असलेली शंकराची पिंड शंंकराजचे लिंग ते सुद्धा खूप छान आहे आणि त्या मंदिरात खूप शांतता असते आणि त्या मंदिरात असं बसलं की खूप वेळ बसूनच राहावसं वाटते एवढं शांत असं वातावरण आणि पवित्र असं मंदिर त्यामुळे त्या मंदिराला खूप जास्त मान्यता सुद्धा आहे आणि ते खूप पौराणिक मंदिर असल्यामुळे तेथील लोकांची श्रद्धा लोकांची स श्रद्धा सुद्धा खूप आहे त्यामुळे आम्हाला तिथे जायला खूप आवडते आणि तसेच तिथे अस जे तिथे जे पण काही बनवलेलं आहे जसे की पिण्याचे पाण्याची व्यवस्था वगे खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत बसण्यासाठी बाक आहे बाक आहेत आणि तसेच तिथे आम्ही जे वडाचं झाड आहे त्याच्या पारंब्याला खूप लमकून खूप मजा करतो तसेंच पकडणा पकडी आणि इतरही खूप खेळ खेळतो त्यामुळे ते असं एक खरं करमणूकीचं थळ मन करमणूकीचं थळ म्हणूनही ते म्हणू शकता आणि तसेच तेथील जे लोक आहे ते सुद्धा खूप चांगले आहे आणि खूप मदत करतात जर काही हवं असेल तर तिथं मिळून जात तिथे खूप आ सोपे पद्धतीने मिळवणं शक्य आहे आणि ते थळ खूपच करमणूकीचं आहे म्हणून आम्ही जेव्हा ही जेव्हा केव्हाही आम्हाला सुट्टी असतात किंवा सुट्टीचा दिवस आला की आम्ही तिथे जाणं पसंत करतो